हॅलो दादा कुठे आहात तुम्ही मी किती वेळची तुम्हाला कॉल करते आहे तुमचा कॉल बिझी येतो आहे दादा लवकर या ना इथे हां खूप ऊन तापतंय इथे उन्हामध्ये हां तुम्ही लवकर या जेवढं लवकर येता येईल तेवढ्या लवकर या कारण मी किती वेळचं तुमचा वेट करते आहे इथे इथे जवळ शिवाजी शाळा आहे जनरल स्टोर आहे तिथे तुम्ही येऊन जा ना हां लवकर या